लहान मूल सर्वप्रथम वाकड्या तिकड्या उभ्या आडव्या रेषांचं रेखाटन सुरू करते आणि ते कसेही वक्र रेषा काढतो वाकडे तिकड्या रेषा काढतो आणि ते पेन्सिलनं त्याच्या हातात पेन्सिल दिली तर तसं ते रेखटायला सुरवात करते आणि ते जास्त करून गोल अशा आकराचं रेखाटन करते आणि ते फक्त आपण पेन्सिलने रेखाटन करते किंवा पेन दिला तर पेननी रेखटन करतो